बागकाम हा एक छंद देखील आहे आणि आपल्या स्वतःच्या उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत देखील आपण त्याकडे पाहू शकतो कारण बागकाम हा तुमचा छंदा जरी असला तरी त्याच्यातून तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो वेगवेगळ्या घरांमध्ये वेळे अभावी बागेकडे लक्ष देता येऊ शकत नाही परिणामी या बागेच्या देखभालीसाठी एखादा माणूस लावून त्या बागेचे स्वच्छता करून घेणं आवश्यक होतं त्यामुळे ज्या व्यक्तींना बागकाम करण्या्चा अनुभव आहे बागेची स्वच्छता करण्याचा अनुभव आहे अशा व्यक्तींना या बागकामामधून मोठ्या शहरांमध्ये सध्या उत्पन्न मिळू शकतो उत्पन्नाचा स्रोत तो एक मिळू शकतो